राज्याच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना आणि कालखंड म्हणजे मराठा साम्राज्याचे उदय आपण मला लक्षात आहेत या अठराशेच्याच दरम्यान शिवाजी महाराजांची स्वराज्याची स्थापना आणि शिवाजी महाराजानी मराठा साम्राज्य उभारले आणि हिंदवी साम्राज्याची स्थापना केली त्यानंतर त्यानी असं बरेचसे असे कार्य केले ज्याच्यामध्ये किल्ले बांधले आणि गुरिल्ला जे युद्धनीति होती मराठ्याची समृद्ध म्हणजे त्याची तटबंदी कशी करायची आणि सिंधुदुर्ग आणि ज जंजिरा किल्ला हे त्यांनी त्यांच्यामध्ये प्रसिद्ध आहे जे त्यांनी ते बांधलेलं आणि त्यांची त्यांनी यशस्वीपणे संरक्षण केलेलं आहे त्याचप्रकारे संभाजी महाराज राजाराम महाराज ताराबाई यांचा संघर्षाने औरंगजबाशी लढा हे पण आपण इतिहासामध्ये आपल्याला दिसून येतो त्याचप्रकारे पेशवेकाळ त्यामध्ये एक प्रसिद्ध युद्ध आपल्याला दिसून येतं ज्याच्यामध्ये मराठ्यांचे आणि दिल्लीपर्यंत वर्चस्व जे लढाई आपण बघितली होती पानिपतचा मोठा युद्ध झाला होता पानिपतचे तीन युद्ध झाले होते त्याच्यामध्ये आणि त्या युद्धाचा मोठा फटका बसला होता त्यानंतर आपण बघतो तर पानिपतच्या युद्धानंतर अंग्रेजांशी युद्ध झाले आणि अंग्रेजांचे अकरश युद्ध मला वाटते अठराशेच्या दशे अठरामध्ये ब्रिटिशांशी ब्रिटिशांनी जे मराठी साम्राज्य संपवले आणि शेवटच्या ते मला वाटते मराठीसोबत आपला युद्ध होता त्याचप्रकारे शिवाजी महाराजांचा आपण ब बघतो जे त्यांनी अफजल खानचा बध केला मला वाटते सोळाशे सोळाशे पन्नासचा मला वाटते तेवढा जवळपास असेल आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी ज अफजल खानाचा वध केला होता आणि आदिलशाहीचे मोठे आसनाला त्यांनी हरवून टाकले होते बहुतेक मला जवळपास एवढंच काहीतरी त्यांच्यामध्ये बरेचसे आहेत मला वाटते आणखी पुरंदरचा तह आग्र्याची सुटका आणि असे जे मोठे घटनाक्रम त्याच्यामध्ये आहेत पानिपतची लढाई आपण बघितली असे अन म मराठा स सा मराठा राज्यामध्ये असे बरेचसे घटनाक्रम मोठे मोठे झालेलेआहेत जे आपण इतिहासामध्ये बघ इतिहसामध्ये आपल्याला बघायला भेटते तसंच आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्राची पुढील आपण बघतो आहे की महाराष्ट्राची राज्य महाराष्ट्र राज्याची निर्मिती आपण एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती आपण बघतो त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मोठा भागीदार म छत्रपती शिवाजी महाराजाला मानला जातो तर अशा प्रकारे महाराष्ट्रराज्याची निर्मिती आणि हे कालखंड हे मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराज्याच्या प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये त्यांचा विकास झालेला आहे आणि त्यांचे पुढे आदर्श घेऊन राजकीय नेते पण त्यांना तेवढंच सम्मान देतात आणि त्यांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करतात आपण अशा आपल्याला असं दिसून येतो आणि अशाच प्रकारे